बहुतांशी लेखकांचा स्वतःचा असा एक जॉनर असतो प्रत्येक लेखक सगळ्याच विषयात लिहिल असे होत नाही कुणी नाटककार असतो कुणी कादंबरीकार असतो कोणी लघुलेखन करतं कोणी परीक्षण करतं कोणी प्रबोधन करतं असे वेगवेगळे प्रकार येच्यात असतात परंतु भारतामध्ये वर्ज्य आहेत असे काही विषय नाहीत अनेकांनी अनेक विषयांवर चांगलं लिखाण करून समाजाला दिशा दिली आहे त्यांना मदत केली आहे